हॅलो सर राजपूत रेस्टाॅरण मी शीतल टेंभूर्ने बोलत आहे मी तुमच्या रेस्टाॅरंटमधनं बिर्याणी पुलाव आणि काही स्वीट्स ऑडर केले होते पण मी तुम्हाला माझे नवीन लोकेशन सांगणं विसरले तर तुम्ही मला माझ्या नवीन लोकेशनवर माझा पार्सल पाठवू श् पाठवा आधी मी वैशालीनगरमध्ये राहत होते पण आता मी कामठीला राहते तर माझ्या नवीन लोकेशनवर तुम्ही माझं पार्सल पाठवा पार्सल आलं की मग मी तुम्हाला तेव्हाच पेमेंट करणार